हॅलो स्विगीवाले का अच्छा मला ऑर्डर द्यायची होती मटर पनीर चिकन बटर आणि आणि एक करा मिसळ करा एकदम चांगली बरं मग त्याचे किती पैसे होतील एकूण ओके सहाशे रुपये ठीक आहे काय डिस्काउंट मिळेल का बरं मला पार्सल गरम पाहिजे कारण मला आता लांब प्रवाससाठी जायचं आहे आणि मला गरम खाण्याची सवय आहे तर तुम्ही मला पॅकेजिंग आहे ना फॉईल पेपरमध्ये नीट असं रॅप करून द्या ज्याच्याने म्हणजे जास्तीत जास्त वेळ गं जेवण माझं गरम राहील ठीक आहे मग किती वेळेत येईल ऑर्डर अरे जामच वेळ होईल कारण की मला आता लवकरात लवकर निघायचं आहे बरं तुम्ही जेवढं लवकर येईल तेवढं लवकर ऑर्डर पाठवू शकता का ओके बरं तर माझा पत्ता लिहून घ्या अलिबाग सायमन कॉलनी वाईशेत बरं पैशे मी पार्सल जेव्हा माझ्या हातात येईल तव्हा मी पैसे तुम्हाला पे करील ओके ठीक आहे